स्वयंपाकासाठी पूर्वी स्टो वापरायचे तो स्टो एवढा हे होता न की त्यासाठी ते रॉकेल आणा ते रॉकेल व्यवस्थित आहे का नाही का पाणी मिश्रीत असतं कधी काय असतं मग त्यानंतर तो पेटवताना पहिलं तो त्यासाठी ते काकडा लावा तो गरम करा कधी पंप मारा तो परत कधी वायसर खराब असायचा किंवा मग ते वायसरच्या याच्यात पंप नाही बसल्यामुळे ते परत ते दुसरा लावा हे करा त्यानंतर तो त्याचा तो पेटल्यानंतर जो आवाज यायचा तो खूप आवाज यायचा त्यानंतर ते धूर यायचा त्यामुळे घरात काळं व्हायचं भांडी काळी व्हायची आणि त्याला एक रॉकेलचा वास यायचा जेवणाला त्यामुळे खूप त्या स्टोबद्दल जामच हे वाटतं की असं तो जेवण